महाराष्ट्र ही पहिल्यापासूनच देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळं बाहेरच्या राज्यातले बरेच लोक इथे व्यापाराच्या दृष्टीने किंवा काम मिळवायच्या दृष्टीने अगदी पूर्वीपासून येत राहिलेले आहेत त्याच्यामुळं थोडी थोडी संस्कृती आपली बदलली म्हणजे ह्याच्यामध्ये दरवेळीच ती काही वाईट झाली असेल असा अर्थ आपण नाही घेऊ शकत पण वेगळ्या वेगळ्या राज्यातल्या लोकांनी येताना त्यांची संस्कृती आणली त्यांचं खाद्य आणलं त्यांचे वेगळे वेगळे सणवार उत्सव साजऱ्या करण्याच्या पद्धती त्यांच्याबरोबर आणल्या आणि आपण आता ते जसे सण साजरे करतात ज्या पद्धती आहेत त्यांच्या त्यादेखील आपण आपल्या नेहमीच्या तेवढ्याच उत्साहाने आपण ते साजरं करतो आपल्याला ते आवडतं देखील खाद्यपदार्थांमध्ये पण बरेच पदार्थ जे आपल्याकडं मिळत नव्हते जसं दक्षिणेकडचे पदार्थ इडली डोश्यासारखे असतील ते आता आपल्याकडं सकाळी ब्रेकफास्टला खायच्या या सगळ्या काही वेगळ्या वेगळ्या डिशेस आहेत त्या खूप जास्त प्रमाणामध्ये प्रसिद्ध झाल्या उत्तरेकडचं आपण जसं बघितलं असेल पनीर किंवा रोटी ह्याच्यासारखे जे पदार्थ आहेत ते आता आपल्याकडं लोकांना आवडतात बाहेर जाऊन लोकं खात असतात टुरिझमसाठी जर आपण म्हटलं तर बरेच लोकं आपल्या इथं बाहेरून येत असतात बघण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत ऐतिहासिक किल्ले आहेत लेण्या आहेत बिझनेस हब पण आहेत सध्या आपल्याकडं तर लोकं तिथं नक्कीच जाऊन आनंद घेऊ शकतात